मराठी भाषेच्या तु आमच्या संस्कृतीवर आम्ही इतकं हे करतो ही मराठी भाषा ही आमची मातृभूमी आहे आणि आम्ही हे सगळे सण वगैरे सगळे पाळतो आणि आम्ही आम्ही शिवजयंती रामनवमी परत अजून परशुराम जयंती हे सगळं एकत्रित येऊन करतो आणि हे सगळे म गुढीपाडवा वगैरे स सगळे आम्ही सण हे करतच राहतो आणि माझा मुलगा तर ढोल पथकात वगैरे जातो त्याचा मला खूप अभिमान आहे की ही मराठी संस्कृती हा जपतो आहे आणि हे सगळे जे आहे आम्ही स आमच्या घरामध्ये तर सगळं मराठीचं उच्चासनाचं आहे ते सगळे लहान प मुलापासून सगळे जणं जपतातच आणि हे स जे मराठी हे आहे रांगोळ्या वगैरे काढणं नवीन नवीन कपडे घालणं डेकोरेट करणं हे सगळं आम्ही करतच असतो